मी आता काही दिवसा अगोदर म वर्मा स्टोरमधनं डायमंडचे रिंग आणलेले ते आणले तेव्हा मला एवढे छान दिसत होते ते एकदम अट्रॅक्टिव वाटत होते पण जेव्हा मी घरी आणले तर त्यांचे ते डायमंडसुद्धा पडले आणि घातले तर त्याचं हूक पण तुटलेलं म्हणजे एवढे महागाचे इयरिंग आणून ते मला बिलकुलच म्हणजे न् घातल्याबरोबरच ते तुटल्यासुद्धा आणि व्यवस्थितच आलेले नाही तर असे जर प्रोडक्ट असतील तर असे याच्यानंतर तर मी घेणारच नाही कधी आणि मला तेक् बिलकुल मग आवडलेला नाही